महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर आहे त्यांचे मला प्लेइंग छा खूप आवडते त्यांची बॅटिंग खूप आवडते त्यांची हेअरस्टाईल आणि जर आयुष्यात मला जर कधी ते भेटले तर त्यांना मी विचारणार की तुम्ही या जगात कसा प्रवेश केला आणि तुम्ही सुरुवात कशी केली